आपल्याकडे साधारणत वेगवेगळया प्रकारचे खेळ खेळली जात आहेत खेळ खेळताना वेगवेगळ्या कला कृतीचा ते वापर करत आहेत त्यामधून त्यांना खेळाला चांगली चालना मिळते आहे आणि खेळ हा चांगला खेळला जातो आहे खेळ हे वेगवेगळे आहेत खो खो कबड्डी लंगडी फुगडी क्रिकेट बॅडमिंटन अशी वेगवेगळी खेळ ते खेळतात साधारणत चांगला खेळ जो आहे प्रत्येकजण खेळण्याचा प्रयत्न करतो आणि उत्कृष्ट खेळ जो आहे यामध्ये आपली जी मेहनत आहे ती पूर्ण पणाला लावू सर्व जीव एकत्र करून तो खेळ खेळला जातो आणि त्यामध्ये जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो तो सर्वात उत्कृष्ट खेळ खेळला जातो तर अशा प्रकारे चांगला खेळ आणि उत्कृष्ट खेळ हे ठरवले जात असते तसं तर हे ठरवणं कठीण आहे की चांगला खेळ काय आणि उत्कृष्ट खेळ काय हे परंतु सर्वजण जे खेळतात सर्व चांगलेच खेळ खेळतात जे वरच्या पातळीवरती खेळला जातो आणि लोक जास्त प्रमाणात ज्याला खेळतात ज्यामुळे आपल्या देशाचं नाव उंचावले जाते ते असे उत्कृष्ट खेळ खेळले जातात तर त्यावरून उत्कृष्ट खेळाविषयी आपण सांगू शकतो